माझ्या वेळेनुसार आता महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत परिसरामध्ये जे काही रस्ते वगैरे झालेले आहेत साफ स्वच्छता वगैरे झाली आहे महानगरपालिकेचे लोकं येतात नाली मोरी जे साफ करतात त्याचबरोबर जिथनं छोटे छोटे म्हणजे नाली टाईप मोरी टाईप ज्या होत्या पण तिथनं पाणी सांडपाणी खूप जात होतं किंवा पावसाळ्यामध्ये ते त्या तुडुंब भरून जात होते असे जे आहेत त्या नाले केले आहेत ते नाले पक्के केले आहेत त्यामुळे परिसर थोडा स्वच्छ दिसते घाण थोडी कमी होत आहे आणि त्या माध्यामातून कळतं आहे की दुर्गंधी वगैरे जे आहेत ते पण कमी येत आहे सोबतच महानगरपालिका आता जी गाडी पाठवते स्वच्छता अभियान याच्यासाठी की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याला इथनं कचऱ्याचा जो ढिगारा आहे तो सिटीच्या बाहेर शहराच्या बाहेर टाकण्यास मदत करते त्यामुळे आणि सोबतच असं प्रत्येक लेआउटमध्ये जसं की जे काही हे दिलं आहे हे तिथं गार्डन टाईप जे काही स्पेस ठेवली आहे त्याच्या माध्यमातून असं होत आहे की तिथं साफसफाई पण होत आहे आणि लोकांचे शरीर पण चांगले राहतात आणि जे लोकं जे महानगरपालिकेचे व्यक्ती साफसफाई करण्यास येतात रोड वगैरे साफ करतात रस्ते चांगले करतात आणि जे पक्के रस्ते केले आहेत सिमेंटचे कुठं याचेच केलं आहे डांबरीकरण केलं आहे पण स्वच्छ दिसतात त्याच्यामुळे आता खूप मदत होत आहे आणि इथल्या रहिवाशांना त्याचा खूप चांगला अनुभव येत आहे त्याचबरोबर राज्यात काही विशिष्ट जे काही समुदाय जसं आदिवासी समाज आहेत त्यांच्यामध्ये पण ऐतिहासिक बदल घडून आलेला आहे बंजारा समाजात आज ते जंगलात न राहता ते पण शहराकडे वळत आहेत अशा खूप सार्या घटना आहेत की त्यांना जे काही शैक्षणिक जे आहे शिक्षण मिळालं आहे किंवा शैक्षणिक पात्रता त्यांची झालेली आहे त्यामुळे ते पण शहराकडे किंवा जिथं राहतात तिथं पण आज खूप डेव्हलपमेंट होत आहे तिथं पण विकसित करण्यासाठी त्यांना स्वच्छ पाणी त्यानंतर ते गावाचे रस्ते तिथं संग्रहालय तिथं अशा सर्व गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जे काही घटना जे काही जीवन आहे त्यांच्यावर पण या सर्व घटनांचा परिणाम बिलकुल होत आहे आणि आजकाल जे इंटरनेट आला आहे त्याच्यामुळे त्यांना घरी गावात बसल्या बसल्या पण नॉलेज येते जिथनं ते घेऊ शकतात गुगलवरून स एक सर्च वगैरे करून तर त्याचा पण घटनांचा त्या समुदायावर खूप परिणाम पडते